मी बनवलेले पदार्थ आणखी चविष्ट होण्यासाठी मी त्यामध्ये काही मसाले अॅट करते आणि जर मला समजत नसेल तर मी ते यूटूबवर सर्च करते आणि त्यामध्ये बघते की माझे पदार्थ आणखीच चविष्ट झाले पाहिजे तर मी त्याच्यासाठी काय घाल्ले पाहिजे तसं तर मी चविष्टच जेवण बनवते पण जर मला असं गरज पडली की माझं जेवण आणखीन जास्त चविष्ट बनलं पाहिजे जे किंवा मी जो पदार्थ बनवत आहे तो आणखीन जास्त खायला त्याला चव आली पाहिजे त त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्यांचा वापर करते आणि सिक्रेट साहित्य म्हणजे तेच एका वेगळ्या पद्धतीने बनवते आणि त्याच्यामध्ये आणखी काही एन्ग्रीडंट च् अॅट च् अॅट करून मी माझे बनवलेले जे पदार्थ आहेत ते त्याला चव देते